मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी लिहिलेले संविधान भरपूर चांगल्या प्रकारे आवडते जे संविधान आहे ते संविधान लिहिताना त्यांनी पूर्ण गोष्टी एकदम बरोबररीत्या आणि त्याला जवळपास एका व एक ते दोन वर्षामध्ये तीन वर्षे जसे त्यांना कालावधी असं कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण कंप्लीट करून पूर्णपणे तयार करून त्यांनी जे हे केले त्याबद्दल मी पूर्ण वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी जेवढे आव्हान किंवा ते पुस्तक लिहिण्याच्या अगोदर जे त्यांचं शिक्षण चालू असतानाचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे तर ते म्हणजे जवळपास त्यांना शिकण्यासाठी जे वर्ग असतो तर वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिकले होते आणि जवळपास आता लोकं लोकांना आत बसूनही सुद्धा ते शिकत नाही आहे काही काहीजण असे आहे की ते शिक्षण तर करत आहे पण शिक्षण करण्याच्या बाबतीत त्यांचं जो सण म्हणजे जो चौदा एप्रिल ज्या दिवशी त्यांचा जयंती असते त्यादिवशी स्वतः ते बिघडून लोकांना बिघडवण्याचे काम करत आहे म्हणजे जवळपास म्हणायचा अर्थ आहे की असा एक ती व्यक्ती ज्याने स्वतः एक समाजासाठी आपलं पूर्ण जीवन अर्पण केले आणि ते एक पूर्ण जगामध्ये आपल्या एका भारत अशा देशाला त्याने संविधान लिहून दिले की त्या संविधानावरती पूर्ण भारत देश चालतो आणि त्या गोष्टीसाठी आपण मित्रामध्ये किंवा कोणामध्येही जर जरी ही गोष्ट बोलली तर त्यांना म्हणजे मित्रामध्ये बोलताना गोष्ट अशी आहे की जर आपण विचार काढला की त्यांनी पूर्ण संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेले आहे काही गोष्टी दिलेल्या आहे तर मित्र म्हणतात का हे बरोबर आहे पण त्याच व्यक्तीच्या ठिकाणी जर तो दुसरा व्यक्ती असेल म्हणजे ज्या जो त्या समाजामध्ये आहे तो भरपूरशा म्हणजे तो बो पूर्णपणे एकदम न काम केल्यासारखं म्हणजे वेगळं म्हणजे त्याला बिलकुल बी हे आहे असं आहे की त्याला ते काम करायची इच्छाच वाटत नाही कारण की भरपूर अशा गोष्टी आहे की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जवळपास भरपूर साऱ्या जातींना एकत्र करून एक त्यांनी एक समाज बनवला त्या समाजातल्या लोकांसाठी की बुवा ते काम केले पाहिजे आणि असं ते चर चर्चेचा विषय असा आहे की त्या गोष्टीमधे त्या लोकांना फायदा नाही घेता ज्या लोकांना कमी कमी गोष्टीत त्यांना मिळते ते लोक त्याचा फायदा घेऊन काम करत आहे